अलीकडे सर्वाधिक वापरली जाणारी ॲप व्हॉटस्अप फेसबुक इंस्टाग्राम ट्वीटर स्नॅपचॅट व्हॉटस्अपवरती आपण कुणासोबत लांब असलेला व्यक्तीसोबत बोलू शकतो आपल्या नातेवाईकांसोबत बोलू शकतो हे त्याचे फायदे आहे त्यांना बघू शकतो खूप खूप वर्ष आपली त्यांची भेट होत नाही तर व्हॉटस्अपमुळे आपलं आपल्याला आपल्याला त्यांची भेट वगैरे होत असते त्यामुळे हे व्हॉटस्अपचे फायदे आहेत आणि तोटा म्हणजे त्याचा लहान मुलांचं आजकाल मोबाइलकडे जास्त लक्ष असते आणि ते नुसते मोबाइलमध्ये बघत असतात आणि अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष होते अभ्यास नाही करत काही नाही हे हे नुकसान होते आणखी पोरं आजकाल याच्या मोबाइलमुळं बिघडलेली आहेत कधी त्याचा म्हणजे फायदा कर तो चांगल्याचाही आहे फा फायद्याचाही आहे आणि नुकसानदायकही आहे